व्हॉट वॉट्सअप इंसाग्राम फेसबुक या भरपूर सुविधा आपल्याला आता मोबाईलद्वारे मिळायला लागलेल्या आहेत व्हॉट्सअपवर आपण बऱ्याच लोकांना ज्यांना अगदी जाऊन भेटू शकत नाही त्यांना आपण भेटतो तसंच आपली काही अडचणी असल्या तर सांगू शकतो नाहीतर पूर्वी कसं होतं माणूस दिसत नव्हता भेटत नव्हता जाणं आपल्याला शक्य होत नव्हतं तर व्हॉट्सअप फेसबुकद्वारे या गोष्टी आपल्याला अगदी सहज सुलभ झालेल्या आहेत माणसाचं काही बरं वाईट असलं तर आपल्याला ते लगेच कळतं प्रत्येकाला आपल्याला बघणं शक्य नसतं जवळ जाऊन तर आपण व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे ते माणसाला बघू शकतो भेटू शकतो हे सगळं इंस्टाग्रामद्वारे फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे सहज सुलभ झालेलं आहे तसंच मिंत्रा ॲमेझॉन फ्लिपकार्ट ही जी ॲप्स आहेत त्याच्यावरुनं आपल्याला वेळ नसला तरी काही खरेदी करायची असेल आयत्यावेळी जर आपल्याला एखादा ड्रेस खरेदी करायचा आहे आणि वेळ नाहीये आपल्याकडे तर आपण सहज तिथे ॲप तो डाउनलोड केला तर आपल्याला तिथून ते सगळं मागवणं शक्य होतं आणखीन पैसेसुद्धा तिथे बऱ्याच प्रमाणात कमी पडतात तसंच कपडा आपल्या हातात येऊन मिळतो वेळ नाही तरी त्या आपले त्याचा काही त्रास होत नाही वस्तू येऊन आपल्या हातात मिळते त्यामुळे त्यापासून आपल्याला काही त्रास होण्यापासून आपण हे वाचू शकतो तसंच डीमार्ट जिओ मार्ट ह्याच्यामधून आपल्याला हवा असणाऱ्या भरपूर गोष्टी आपण किराणा माल क चादरी हे ते गरजेच्या गोष्टी सहज मागवू शकतो आणि त्या आपल्याला घरपोच मिळतात तसंच त्याच्यात आपल्याला भरपूर डिस्काउंट ही मिळू शकतो आणि आपले गरजही भागते आयत्या वेळी धावत पळत वेळ नाहीये तर जाणं शक्य नाहीये तर आपण हे सगळे साध्या फोनद्वारे लग्जरी गोष्टी माग मागवू शकतो त्याच्यानी कुठचाही आपल्याला अपाय नाईये तसंच फार्मसी अपोलो फार्मसी हे आपल्याला औषधं मिळण्यासाठी फार सोयीचं पडतं औषधं आपण सहज मागवू शकतो हल्ली धकाधकीच्या जीवनात औषधाची फारच आपल्याला गरज पडते आणखीन त्यासाठी आपल्याला वेळ देणं हे कधी कधी अग अगदी शक्य होत नाही की आपलं माणूस हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि आपण एकटंच आहोत तिथे तर आपण तिथून त्या पेशंटला सोडून जाऊ शकत नाही तर हल्ली या ॲपमुळे आपण ती औषधं आपल्याला हवी तिथे लगेच मागवू शकतो तसंच आपल्याला त्या औषधांवर डिस्काउंटही मिळतो तोही एक फायदा आपल्याला होतो तसंच पेटीएम जीपे आणि बँकिंगच्या ज्या विविध सुविधा आहेत त्यामुळे आपल्या हातात जरी पैसा नसला तरी हातात जर मोबाईल आहे तर आपण ते पैसे पोच करू शकतो पेटीएमद्वारे जीपेद्वारे आणखीन आपल्याला पैसे घेऊन जाऊन कॅश घेऊन जाऊन टेन्शन होईल असं करावं लागत नाही आपण टेन्शनमुक्त पैसा पोस्ट करू शकतो प्रत्येक औषधाचा किंवा इतर कुठच्याही गरजेसाठी जिथे पैसा लागतो तो पैसा आपण पैसा प पर्समध्ये नसला तरी आपल्या बँकेत पैसा असला तर ह्या सगळ्या सुविधांमुळे आपण हा पैसा पे करू शकतो असा मोबाईलमुळे आपल्याला जसे ह्या वेगवेगळ्या ॲप्समुळे जशा सुविधा आहेत तसे तोटेही आहेत की लहान मुलं हे प्रत्येकाला हल्ली मुलांना पण मोबाईल हवा असतो मं मुलं सारखी मोबाईल बघत बसतात आणखीन त्यामुळे मुलांना त्याचा अपाय होऊ शकतो मुलांचे डोळे खराब होतात किंवा असे काही त्रासही आहेत किंवा पैशांच्या बाबतीत पैसे भरताना जर काहीतरी आपल्या हातून गोंधळ झाला तर तो एक डोक्याला थोडाफार ताप होतो किंवा काही आपण कपडा मागवला आणखीन तो जर बरोबर नाही मिळाला आणखीन तो कपडा जर बरोबर नसला तर तो परत पाठवावा लागतो आणखीन मग तो परत येईपर्यंत वाट बघावी लागते त्यामुळे काय होतं कधी कधी आपल्याला हवा असणारा टाईम निघून जातो आणि तो कपडा आपल्या हाती येऊ शकत नाही पण तरी बरेचशे फायदेही आहेत यापासून तर माणसाने फायदे करून घ्यायचे तोटे तर जपून बघायचे